सर्वात आवडता स्तोत्र म्हणजे आपलं गणपतीबाप्पा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा म्हणजे कितीही आपण लोकांची जरी द्वेष आपण पोटात घेऊन दुसऱ्यांसाठी दुसऱ्यांसाठी आपण चांगलंच राहायला पाहिजे असा हा गणपतीचा मग स्तोत्रातला अर्थ आहे आणि दुसरा मंत्र सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हा देवीचा मंत्र सर्वात प्रसिद्ध आहे तिसरा मंत्र म्हणजे गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरू साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः गुरुविषयी आपली कृतज्ञता आपण व्यक्त करतो कारण गुरु हा नसेल तर आपल्याला जीवनाचा मार्ग कोणीच दाखवू शकत नाही गुरु हा जीवनाचा मार्ग आपल्याला दाखवतात आणि पसायदान पसायदान हे ज्ञानेश्वर माऊलीनी अगदी सगळ्या विश्वासाठीच लिहिलं आहे आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे हा हे पसायदान सगळ्या विश्वासाठी माऊलीनी लिहिलेले आहे माऊली म्हणजे सर्वांना किती जरी लोकांनी त्रास दिला तरी आपण शांत राहून सर्वांसाठी त्यांनी त्याग केलेला आहे आणि त्यामध्ये विश्वाचं विश्वाचं त्यांनी सार्थक केलेलं आहे असा हा माऊलीचा मंत्र फार छान आहे आणि अजून म्हणलं तर सर्व श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा सुद्धा मंत्र सोपा आहे पण तेवढाच आपल्याला जास्त ताकद देणारा आहे श्रीस्वामी समर्थ आणि